तुमच्या रेस्टॉरंट मला मी ऑर्डर दिला दिलेला होता आमच्याकडे आज पाहुणे येणार होते म्हणून आम्ही तीन चार प्रकारचे पदार्थ ऑर्डर केले होते जसं समोसा गुलाबजामुन पिज्जा नूडल्स असे पदार्थ ऑर्डर केले तुमच्याकडे पण अजूनपर्यंत तुम्ही तुमचा ऑर्डर आलेला नाही खूप उशीर झालेला आहे तुमच्या ऑर्डरला तर तुम्ही उशीर का केला आहे